आमच्या शेस् क्षेत्रामध्ये संसर्गजन्य रोग असंसर्गजन्य रोग कुपोषण हे तर नाही पण जर आता उन्हाळा आहे त्यामध्ये वातावरण थोडं खराब झालं होतं तर त्यामध्ये हा संसर्गजन्य म्हणजे तबा लहान बाळांना ताप सर्दी खोकला हा चालू होता पण हा संसर्गजन्य म्हणजे एकाला झाला की लगेच दुसऱ्याला होत होता तर असं काही हे चालू होतं तर यांना आम्ही मुलांना खूप जपून ठेवायचं मुलांना कुठे जाऊ नाही द्यायचं याला म्हणजे मुलांना लहान मुलाला याला ज दुसऱ्या मुलाला जर ताप असेल तर त्याला नाही जाऊ जाऊ द्यायचं त्याच्याजवळ असं चालू होतं